हां नमस्कार दादा शीतल गॅस एजन्सीमधून बोलता ना हां मी राजेश पाटील बोलतो म्हटलं हां नमस्कार मला गॅस बुक करायचा होता माझा घरचा सिलेंडर संपलेला आहे तर माझा ग्राहक क्रमांक लिहून घ्या तेहतीस सत्याहत्तर वीस मला ग् केव्हा मिळेल दादा सिलेंडर बरं मी काय म्हणतो तो माझा काय ना थोडासा ॲड्रेस चेंज झालेला आहे म्हणजे माझा पत्ता बदललेला आहे बदललेला आहे तर थोही तुम्ही लिहून घ्या म्हणजे त्या पत्त्यावर सविस्तर मला पाठवून द्या तुम्ही आणि केव्हा येईल का येईल तेही मला सविस्तर सांगा आणि किती पैसे होते पैसे नगदी द्यावे लागेल की कसं करावं लागेल तेही सांगा माझा पत्ता लिहून घ्या तुम्ही एक वेळा पहिले हां लिहा राजेश पाटील केरॉप यस के देशमुख पंचशील टॉकीजजवळ बोधू कॉलनी अमरावती हां हां बरोबर आहे बरोबरय हां तर सर क केव्हा येईल म्हटलं समजा सिलेंडर जवळपास हां हां आणि सिलेंडर तो आणून देईल ते चेक करून देईल ना व्यवस्थित व्यवस्थितरित्या हां हां बरं बरं आणि सर ते थोडं आम्हाला की नाही एक मग वर आणावं लागेल लिफ्ट नाही तर ते आणून देईल ना आपले कर्मचारी वाटलंस तर मी त्यांना थोडेफार मदतही करू लागेल काही प्रॉब्लेम नाही परंतु त्यांना वर आणायला लाव जा बऱ्याच वेळा काय होतात सिलेंडर खाली ठेवून देतात आणि ते लगेच निघून जातात मग त्यावेळेसनी जातात वर आणायला त तर मी त्यांना मदत करू लागेल काही प्रॉब्लेम नाही पण जेवढं शक्य होत असेल तेवढं लवकर आना आणि ॲड्रेस फक्त ॲड्रेस पाहा जा कारण की ॲड्रेस बदललेला असल्यामुळे मी तुम्हाला तो ॲड्रेस सांगितलेला आहे आणि मला पैसे सांगा किती होईल तर मी त्यांना कॅश द्यायचे कसे द्यायचे तेही सांगून द्या ठीक आहे धन्यवाद सर